खेळ हे लोकांना तणाव दूर करण्याचे एक साधन आहे खेळ हे खेळामध्ये एक असं उर्जा असते जे लोक खेळ खेळतात आणि जे तणावग्रस्त लोक असतात ते लोक जर खेळ खेळण्यास गेले किंवा खेळ पाहण्यासही गेले तर जो त्यांचा तणाव असतो तो त्यांना एकदम दूर होतो आणि खेळ क्रिकेट म्हणा हॉकी म्हणा कबड्डी म्हणा आणखी असे अनेक प्रकारचे खेळ असतात जे आपला तणाव दूर करण्यास मदत करतात आणि आपल्याला खूप असा आनंद देतात तर खेळ हा लोकांचा तणाव दूर करण्याचे एक मार्ग आहे आणि खेळ खेळला पण पाहिजे आणि खेळ बघितला पण पाहिजे